राज्यातल्या शिक्षण पद्धतीबद्दल जर बोलायलं गेलं तर म्हाराष्ट्रा ह्याच्या म्हाराष्ट्राची जी राज्यभाषा आहे ती मराठी आहे आणि आज बघायला गेलं तर तर मराठी शाळाच बंद होत चालयात तर ही खूप मोठी समस्या आहे म्हाराष्ट्रात की मराठी मुलांना शिकण्यासाठी मराठी शाळा नाही आहेत आणि आहेत त्या खूप कमी बोटावर मोजण्याइतक्या राहिलेल्या आहेत कारण आता जास्त करून मग लोकं मुलांना इंग्लिश शिकवण्याच्या मागे इंग्लिश मीडियमला घालण्याच्या मागे जास्त आपलं हे मनोबल त्यांचं जास्त इंग्लिश मीडियमकडे वळलंय त्यामुळं मराठी भाषांबद्दल जे मराठी मीडियममध्ये मोजकीच मुलं शाळेत जातात आणि मोजक्याच शाळा आता राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे काय होतं की इंग्लिश मीडियममध्ये मराठी भाषा शिकवली जाते म्हणजे एक लँग्वेज म्हणून स्टेट लँग्वेज म्हणून मराठी भाषा शिकवतात पण ती व्यवस्थित शिकवली जात नाही आहे किंवा मुलांना जे मराठी संस्कार असले पाहिजेत ते नाही आहेत मुलांना फक्त लिहिता येतं मराठी वाचता येतं पुस्तकामधलं ते पण व्यवस्थित वाचता येत नाही लिहिताही येत नाही ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना म्हणजे जी मराठी आहे हिंदू मुलं आहेत मराठी हिंदू मराठा त्यांनासुद्धा मराठी भाषा व्यवस्थित बोलली जात नाही बोलता येत नाही व्यवस्थित ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की त्यांना वाचता येत नाही मराठी अंक कळत नाही जे काही मराठी अंक आहेत ते मुलांना समजत नाहीत ही खूप मोठी समस्या आहे भा महाराष्ट्रातली त्याच्यानंतर त्यांना मराठी सण नाही येत की कोणता सण कोणत्या मराठी महिन्यात मराठी महिने मुलांना यायला पाहिजेत जसं की चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ म मराठी ऋतू नाही माहिती मराठीमध्ये माहीत नाहीत ऋतू माहिती आहेत इंग्लिशमध्ये ते सांगतात सी कोणता आहे समर विंटर रेनी सीजन बट मराठीमध्ये जे आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा किंवा जे उप ऋतू आहेत ते नाही येत तर हे कुठे तरी पालकांनी मुलांना मुलांनाच मराठी शिकवणं किंवा मराठी शाळेत घालणं खूप गरजेचं आहे जेणेकरून म्हणजे जी प्रायोरिटी असते मुलांना इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियम आहे काही वाईट नाही आहे पण असं नाही आहे की तुम्ही मुलांना तुमच्या मराठी मीडियममधून शिकवलं किंवा मराठी त्यांना मराठी शिकवलं तर त्यांचा काही करियर बुडणार नाही आहे किंवा क करियर काही वाया जाणार नाही आहे मराठी मुलांनासुद्धा इंग्लिश येतं पण मराठी येणं खूप गरजेचं आहे